हां हॅलो सर मी लाभार्थी बोलतो आहे माझ्या शेतीचं नुकसान झालेलं त्याबद्दल मी तुमच्याकडे तक्रारही केलेली होती त्या विमाचं आता कुठपर्यंत पोचलं आहे जरा मला सांगू शकाल काय अच्छा ठीक आहे ते कधीपर्यंत होईल ते कसं कळेल मला ओके तुमचं ऑफिस कधी चालू असतं अच्छा सोमवारी चालू असतं का मग सोमवारी मी येऊ शकतो का तुमच्या ऑफिसमध्ये काय बाकी कागदपत्रं लागतील का मला अच्छा जमिनीचा दाखला लागंल काय हां ठीक आहे मी घेऊन येतो सोमवारी ठीक आहे ओके ओके